ठाने जिल्ह्यातील आरोग्य सेवा प्रणाली ही जर आपण ब बघायला गेलो तर इथे ॲम्बुलन्सची ॲम्बुलन्सची सुविधा जी आहे सेवा जी देते ॲम्बुलन्स ही खूप चांगली सेवा देते

लगेच उचलून नेतात असे आणि याच याचमुळे आमच्या ठाने जिल्यातील जेवढं पण ॲम्बुलन्स सर्विस आहे ही सर्वात पहिल्या क्रमांकावर येते पूर्ण महाराष्ट्रामध्ये इथे थोडाही वेट त्या रुग्णाला त्रास सहन करायला सो सोडला जात नाही आ त्याला ल लगेच्या लगेच त्याला लगेच्या लगेच त्याला घेऊन घेऊन जातात आणि त्याचावं त्याच्यावर उपचार सुरू करतात म्हणून इकडचे रुग्णालय पण खूप चांगलेत रुग्णालयमध्ये जे की मजे प्राईस म्हणजे त्यांची जी फीज असते ती पण खूप कमी प्रमाणात घेतली जाते जेणेकरून सगळ्या गरीब लोकांना पण त्याचा फायदा होईल